चित्र काढण्यासाठी मला नेचर हा विषय भरपूर आवडतो कारण नेचर हा असा विषय आहे त्यामध्ये आपण कितीही चित्रं काढले तरी आपलंं पोट भरत नाही हे तर निसर्गमध्ये निसर्ग चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलंं झाडंं आणि फुलं असताना पण ते फुलंं जर जेव्हा रस्त्यावर पडतात त्यावेळेस ते कसे दिसतात नद्या डोंगर तलाव त्याच्यावर त्याच्या अवतीभवती असणारी फुलपाखरंं किंवा पक्षी वेगवेगळे पक्षी हे सर्व काढायला मला भरपूर आवडतात आणि नि निसर्गाशिवाय दुसरंं जगामध्ये निसर्ग देवताच स सर्वात मोठी आहे अशी मला वाटते कारण तीच आपल्याला जगवते म्हणून मला निसर्ग चित्रं भरपूर आवडतात